अशी काही आमच्या परिसरातून कुठली सुविधा तर नाही आहे पण तरी काही बाकी ठिकाणी अशा सुविधा आहे आणि जेणेकरून लोक त्याचा सहभाग करून या त्यांचा काही निधी जमा करून त्या खेळाडूंना ते देतात